लंगडी हा एक माझा खरं तर खूप आवडता खेळ लंगडी खेळताना दोन पार्टी असतात त्यापैकी प्रत्येक पार्टीमध्ये नऊ नऊ जण असतात एक चौकोनी ग्राउंड असतं आणि त्याच्यामध्ये सुरवातीला एका पार्टीचे तीन जण ग्राउंडमध्ये येतात आणि दुसऱ्या पार्टीची एक जण लंगडी खेळायला सुरवात करते ती लंग एकाच पायाने लंगडत लंगडत समोरच्या तीनपैकी कोणाला तरी एकाला पकडते तीनपैकी एक जण पळत असतो त्याला धुलक्या देत असतो आणि लंगडी खेळणारा तितक्याच जोरात जोरात त्याला पकडण्याचा प्रयत्न करत असतो एक आऊट झाला की तो बाहेर जातो दुसरा आऊट झाला की तो बाहेर जातो आणि लंगडी खेळत असताना जर त्या खेळाडूनी पाय टेकला तर तो फौल झाला आणि त्याला बाहेर तो बाहेर जातो मग दुसरा खेळाडू येतो असा साधारण तो तीन मिनटाचा खेळ असतो त्याच्यानंतर दुसरं म्हणजे खो खो खो खो खोसारखा खेळ दोन बाजूला दोन खांब असतात आणि नऊ खेळाडू असतात त्यापैकी एक पार्टी त्या ज्या आखलेल्या रेषा असतात त्या आखलेल्या रेशांच्या मध्यभागी बसतात ए आणि एक जण धावून दुसऱ्या पार्टीच्या एका खेळाडूला पकडण्याचा प्रयत्न करत असतो ज्या वेळेला तो खेळाडू पकडला जातो त्या वेळेला त्याला बाहेर काढलं जातं आणि जर तो पाठीमागच्या आपण जर खो म्हणून सांगितल्यानंतर आपण एक खेळाडू खाली बसतो आणि त्या ज्याला खो दिलेला असतो तो उठून त्या दुसऱ्या पार्टीच्या खेळाडूला पकडण्याचा प्रयत्न करत असतो पण खो देण्यापूर्वीच जर उठला तर मात्र मग तो फौल मानला जातो त्याचप्रमाणे खांबाच्या जवळ जाऊन खांबाला वळसा जर उलट्या बाजूने घातला तर तोही फौल धरला जातो अशा तऱ्हेने खो खोचा खेळ खेळला जातो त्याच्यानंतर तिसरं आणखीन रनिंग किंवा लाँग जंप किंवा हाय जम्प याच्यामध्ये जर रनिंग हा जर प्रकार आहे तर त्या वेळेला ज्या वेळेला गो असं म्हटलं जातं त्या पूर्वीच जर त्याने पळायला सुरूवात केली तर तो फौल मानला जातो गो म्हटल्यानंतर त्या क्षणाला त्याने पळायला सुरूवात करायला हवी तरच तो रास्त धरला जातो त्याच्यानंतर उंच उडीमध्ये किंवा ज्या वेळेला त्या आडवी आ एक काठी ठेवलेली असती त्या काठीला जर पाय टेकला गेला तर तो फौल दाखला जातो किंवा ती पाय लागला काठीला तर ती काठी पडते पण आपोआप त्यामुळं तो पॉईंट धरला जात नाही त्या काठीच्या वर वरून पलीकडं उडी गेली पाहिजे अशा रीतीने कुठेही पार्शॅलिटी न होता आम्पायर आपला खेळ आजमावू शकतात

आणखी मैदानी खेळाबद्दल सांगायचं म्हटलं तर कबड्डीसारखा खेळ कबड्डी हा सुद्धा एक मध्य रेषा असते आणि दोन्ही बाजूला दोन काही अंतरावरती असतात खो कबड्डी कबड्डी करत पलीकडची रेषा ओलांडावी लागती जर ती ओलांडली नाही तर तो आउट धरला जातो